अकोला जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कापूस ज्वारी उडीद मका ज्वारी असे विविध पिके येथे घेतले जातात कापूस वगैरे हे सुद्धा पिके इथे मोठ्या प्रमाणात घेतले जातात आणि शेतीच्या पद्धतीमध्ये इथे बागायती शेती आपल्याला जास्त प्रमाणात इथे पाहायला मिळते आणि इथे कोरडवाहू जी पिके असतात ती सुद्धा इथे घेतली जातात आणि रेशनची जी असते पद्धत ती सुद्धा इथे आजकाल मोठ्या प्रमाणात शेतकरी लोक वापरत आहेत त्याचबरोबर इथे जे पशुधन मध्ये इथे बकऱ्या वगैरे पाळल्या जातात आणि कोंबड्या वगैरे जे फार्म हाउस असतात पोल्ट्री फार्महाउस हे सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि इथे प्रामुख्याने लोकं म्हशी वगैरे खूप पाळतात गाई वगैरे कारण म्हशीपासून आपल्याला गाईपासून जे दूध मिळते त्या दुधाचा सुद्धा व्यवसाय इथे खूप मोठ्या प्रमाणात चालतो त्या दुधापासून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात जसं की दुधापासून दही वगैरे बनवणे पनीर वगैरे बनवणे या गोष्टी इथे सहजच आपल्याला उपलब्ध होतात इथे जे बकऱ्या वगैरे पाळल्या जातात त्यामुळे इथे बकऱ्याचे जे मांस वगैरे आहे ते सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात लोकं वापर करतात इथे जे पोल्ट्री फार्म हाउस आहेत इथे जे कोंबड्या पाळल्या जातात त्या सुद्धा इथे जे चिकन वगैरे म्हणून त्यांचा वापर केला जातो खाण्यासाठी आणि जे कोंबडीपासून आपल्याला अंडे वगैरे मिळतात त्याचा सुद्धा खूप मोठा व्यवसाय अकोला जिल्ह्यामध्ये आहे अंड्या अंडी विक्रीचा आणि इथे जे आज जे शेतीमध्ये आजकाल जे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे नवीन नवीन जसे की की मोठमोठ्या मशिनरी आजकाल आपल्याला शेतीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत आधी पूर्वीच्या काळात ह्या मशिनरी नव्हत्या त्यामुळे जे शेतकरी लोक आहे त्यांना सर्व स्वतः ही मेहनत करावी लागत होती त्याच्यासाठी एखादं पिक वगैरे घेतलं तर पिकाची तोडणी वगैरे करणं जे धान्य निघालेलं आहे वावरामध्ये त्यांना साफ वगैरे करणं त्याच्यातला कचरा वगैरे काढणं हे त्यांना सर्व स्वतःच्या मेहनतीनं हाताने करावं लागत होतं पण आजकाल जे शेतीसाठी जे तंत्रज्ञान जे विकसित झालेलं आहे त्यामुळे आता या सर्व गोष्टीसाठी आपल्याला खूप मोठमोठ्या मशिनरी इथे मिळतात आणि शेतकरी लोकं त्याचा वापर सुद्धा करतात आता आधी बैलाचा वगैरे जे नांगरणीसाठी बैलाचा बैलगाडीचा उपयोग केला जायचा आता तो फार कमी पाहायला मिळतो कारण बैलगाडीच्या जागी आता आपल्याला आता ट्रॅक्टर वगैरे मिळतात आणि जे धान्य आहे ते पाखडणे वगैरे साफसूफ करणे या साठी सुद्धा खूप मोठ्या मोठ्या मशिनरी आपल्याला येथे उपलब्ध झालेल्या आहे